मा महाराष्ट्रामध्ये विविध कलांच्या शिक्षणासाठी विविध संस्था आणखीन स्कूल्स आहेत त्याच्यापैकी ड्रॉईंग किंवा ही जी कला आहे चित्रकला तर याच्यासाठी अभिनव कला मंदिर सारख्या मोठ्या इन्स्टट्युशन्स आहेत ज्याच्यामध्ये आर्किटेक्चरपासून कमर्शियल आर्ट्सपासून विविध कलांना प्रोत्साहन देणारे आणि अकॅडेमिकली व्यवस्थित शिकवण्याची सोय असणारी चांगल्या प्रकारचे उत्तम कलाकार तिथे येऊन शिकवतात आणि गायडन्स करतात त्या व्यतिरिक्त छोटी छोटी शिक्षण संस्था पण कलाच्यासाठी प्रायव्हेट आर्ट फॅकल्टीज बऱ्याच आहे त्याच्यानंतर म्युझिक म्हणजे संगीत विद्यालयं ही इथे पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खूप आहेत आणि गांधर्व महाविद्यालयांचा प्रसार आहे आणि वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये पण आता हल्ली संस् संगीत घेऊन त्याच्यातलं तबला असेल किंवा इतर सर्व वाद्य असतील आणि शास्त्रीय संगीत असेल तर त्याच्या पदवी आणि पदव्युत्तर अशा विविध संस्था देतात प्रमाणपत्र दिली जातात आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं संगीत त्यांना तसंच नृत्य नृत्याचे सुद्धा सबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक खाजगी नृत्यालय आहेत ज्याच्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या कलाकार ज्या आहेत त्या स्वतः शिकवतात आणि अजून आपले वर्ग हे चालू असतात आज नव्वद वर्षाच्या हून रोहिणी भाटे किंवा त्या इतर सर्व व्यक्ती ह्या इथे वेगवेगळ्या अकॅडेमीज चालवतात नृत्य म्युझिक आणि ह्या तीन व्यतिरिक्त अनेक वारली पेंटिंग किंवा फोक आर्ट असे शिकवणारे वर्ग इथे वेगवेगळ्या इन्स्टट्युशन्समध्ये चालतात